हो आम्ही पूजा करताना विशिष्ट पद्धतीचे संस्कृतीचे पालन करतो कारण आम्ही महाष्ट्रात राहतो महाराष्ट्र आमची संस्कृती आहे आणि आमची मराठी संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पूजा करताना आम्ही साडी घालतो आपल्या दोन दोन भुवयाच्यामध्ये कुंकू लावतो त्याच्याखाली हळद लावतो गळ्यामध्ये आमच्या तुळशीची माळ असते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते आमच्याकडे प्रत्येक देवाची वेगवेगळी पूजा असते आमचं घर पूर्ण स्वच्छ करतो आमी कुठलीही पूजा करायचे म्हटलं की घर पूर्ण स्वच्छ करणे पूर्ण देव साफ करून घेणे पूजेसाठी फुलं किंवा वेगवेगळ्या ज्या विधी पद्धती आहेत आमच्या त्या सगळ्या आम्ही पालन करून पूजा क पूजा करतो संस्कृती म्हटलं तर आमचे प्रत्येक सणानुसार प्रत्येक संस्कृती बदलते आमच्यात गुढीपाडव्यासाठी वेगळी पूजा असते लक्ष्मीसाठी वेगळी पूजा असते आणि गणपतीमध्ये वेगळी पूजा असते प्रत्येक देवानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्र पद्धतीने पूजा केली जाते आमच्या पूजा करताना आम्ही प्रत्येक घर स्वच्छ करण्यापासून सगळ्या गोष्टी करतो प्रत्येकाचा नैवेद्य वेगळा असतो पूजेसाठी नैवेद्य वेगवेगळा बनवला जातो तो खूप स्वच्छ आणि पूर्ण रम्य वातावरणामध्ये बनवला जातो पूजा करताना फुले हार उदबत्ती अगरबत्ती या सगळ्या गोष्टीचा वापर करून व्यवस्थित पूजा केली जाते पाया पडतात लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे हात जोडून जी कहाणी वाचतो किंवा पोथी वाचतो किंवा आमच्या सत्यनारायणची पूजा असते त्याची कहाणी वाचताना सर्व मन लावून ऐकतात प्रसाद म्हणून शिरा दे करतात तो शिरा खातात सगळेजण व्यवस्थित दर्शन वगैरे घेतात या अशा आमच्या महाराष्ट्राच्या जशा संस्कृती आहेत त्या पद्धतीने आम्ही सगळ्या पद्धतीचं पालन करतो